नमस्कार मी रोहित खराडे जलन्यातून हनुमान नगर येथून बोलतो आहे आमच्या परिसरात एक कचरापेटी आहे ते काही काही दिवसापासून खराब झाली आहे कारण त्यात कचरा लोकं टाकतात आणि ते टाकल्यामुळे ती कचरापेटी खूप दिवस झाले असल्यामुळे खराब झाली आहे आणि गुरंढोरं येतात आणि ते कचरा पसरवतात आणि त्या कचऱ्यामुळे खूप असा घाण वास परिसरात पसरतो आणि रोगराई पसरते तुम्हाला ही नम्र वन नम्र विनंती की तुम्ही ती कचरापेटी बदलावी ही नम्र विनंती